राज्यात खरं तर खूप आरोग्यविषयक समस्या आहेत खरं तर प्रदूषणामुळे अनेक लोकांना सर्दी खोकला श्वसनाचे रोग हे होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आजकाल लहान मुलं जे शाळेत शिकणारी लहान मुलं आहेत त्यांना ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना खूप टेन्शन्स आहेत आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये त्याच्यामुळे हायपर टेन्शन ही समस्या खूप बळावत आहे आणि त्यामुळे ना लोकांना वातावरणाशी जुळवून जुळवून घेतानासुद्धा त्यांच्या शरीरावर एक वेगळ्या पद्धतीचा ताण येतो आणि आता वातावरण म्हणजे आपण जसं समर आपलं उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ह्याच्यामध्येसुद्धा काही वातावरणात चेंज झाला की लोकांना त्या गोष्टीचा त्रास होतो आहे आणि सध्या डी जे वगैरे आणि काही ठिकाणी प्रचार काही ठिकाणी भोंगे ह्याच्यामुळे लोकांना हिअरिंग इम्पेयरमेंटचासुद्धा त्रास व्हायला लागला आहे आणि कान दुखणे कानातून पाणी येणं अशा काही समस्या लोकांना खूप ज जाणवता आहेत आणि तसंच म्हटलं की पावसाळा आला की सर्दी खोकला त्याच्यातून वायरल फीवर आणिक बऱ्याचदा तर संसर्गजन्यमध्ये आपण म्हणतो की टायफॉईड मलेरिया हे अगदी सर्रास होत आहे आणि अर्बन साईडला म्हणजे आपण शहरी भागामध्ये ह्या गोष्टी जरा जास्त पद्ध प्रमाणात होतात आणि त्याच्यासाठी श सरकारकडून बऱ्याचशा उपाययोजनाही होतात पण ह्या समस्या जरा प्रचंड प्रमाणात वाढतातच आहेत आणि हायपर टेन्शन तर मी म्हणेन खूपच जास्त पद्धतीने वाढते आणि लोकांना ह्यासाठी व्यायामाची आणि चांगल्या आहाराची खूप गरज आहे काही भागामध्ये जसं आपण गावाकडे म्हणू की मुलांना कुपोषणाची जरा स समस्या येते कारण की तिथे एक पोषक आहार त्यांना तिथे मिळत नाही त्यामुळे गावा साईडला कुपोषणाची समस्या जास्त उद्भवते